हेलो हा सर मी तुमचा स्टुडन्टाय सध्या दहावीचे एक्झाम दिवी हा सर दहावीची एक्झाम नंतर मग करिअर निवडायचं असन तर समजा आपल्याला एम पी स सी द्यायची असन तर मग कोणती फॅकल्टी निवडाची हा हा पन माज हॅलो पन सर माज सायन्स पक्कं आहे समजा विज्ञान जे विषय तो बऱ्यापैकी आय

होव हो

म्हनजे सर ह्म

ह्म ह्म ठीक आहे सर थँक्यू सर धन्यवाद